काही काही गोष्टी शिक्षणासाठी कर्ज घेतात आता आपण बघितलं गेलं की स्कॉलरशीपच्या ह्या नावाची गोष्ट असते पण ती काही काळासाठी किंवा काही लोकांसाठी असे सर्वांसाठी नसते ना त्याही गोष्टीसाठी तुम्हाला ना पास करावा लागतात काही परीक्षा तर ते प्रत्येकाच्या गोष्टीचं नसतं स्कॉलरशीप तर ना काही काही आईवडीलांना तुमच्या पोरांच्या शिक्षणासाठी कर्ज घेतात कोण आपले म्हणजे सोनं विकतात कोण आपलं घर विकतं प्रॉपर्टी विकतात अशी काही खूप गोष्टी होते हेच त्यांना सॅक्रिफाईस करावं लागतं त्यांचे पोरांच्या शिक्षणासाठी तर म्हणजे शिक्षणात कर्ज हेही होतं तसं काही नाही की तुम्हाला कोणत्याही गोष्टीसाठी कर्ज नाही भेटत